राज्यात शिक्षणपद्धतीमध्ये विकलांग आणि विशेष गरजू विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून खूप साऱ्या योजना आहेत जसं की शिष्यवृत्ती त्यांना दिली जाते परीक्षेत गुणांनुसार शिष्यवृत्ती दिली जाते आईवडील नसतील तर अनाथ मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते आणखी वेगवेगळ्या जातीनुसार आरक्षणानुसार त्यांना शिक्षणात सवलती दिल्या जातात त्याचप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना वसतीगृहाची सोय केली जाते तिथे त्यांची विशेष काळजी घेतली जाते त्या वस्तीत गृहात त्यांची जेवणाची व्यवस्था केली जाते उदाहरणार्थ माझ्या वर्गात एक मुलगी होती तिला डोळ्याने दिसत नसल्यामुळे सरकारी योजनासोबतच वर्गातल्या इतर विद्यार्थींनाच मदत करण्यात सांगितले जायचे जेणेकरून तिचे शिक्षण पूर्ण होऊन तिचे भविष्य उज्ज्वल व्हावे अशा अनेक सरकारी योजना असतात गरजू आणि विकलांग मुलांसाठी सरकारकडून दिल्या जातात